ग्रामीण भागात म्हणजेच समजा खेडेगावात जर झालं तर सगळ्यात जास्त लोक शेती हाच व्यवसाय करते आणि शेतीवरच आज त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असते ते लोक समजा आपलं शेती करूनच आपलं घर चालवते त्येइले काही खरेदी करायचं असलं किंवा काही घ्यायचं असलं तरी ते जे शेतीपासून त्याइले उत्पन्न भेटते त्याच्यावरच ते आपला समजा दिवस घालवत असतात त्याच्यात आपल्या लेकरांचं शिक्षण आपल्या घरी लागण्यासाठी खाण्यापिण्यासाठी लागणारं साहित्य आपले आजार वगैरे असे बऱ्याच गोष्टी त्यांना फक्त शेतीवरच अवलंबून राहावं लागतं कारण दुसरा काही त्या शेतीला जोडउद्योग जर करायचा असला त्यांना समजा तर ते दुधाचा व्यवसाय पण करतात पण अडचण काय आता पण मग बरंच अडचणी असते जसं गावात म्हटलं तर गावात दुधाचा व्यवसाय करायला गेलो समजा तर लोक कसे डेअरीवाल्याला ऐंशी रुपये लीटर जाऊन दूध आणन डेअरीवाल्याजवळून पण आपल्या जवळून नेत नाही आपल्याला कमी पैशांत मागते आणि शुद्ध म्हणजे चांगलं दूध असूनपण त्याचे काही जास्त पैसे भेटत नाही समजा शेतकऱ्यानं जेव्हा माल पिकवते तर तेव्हा त्या मालाले पैसे म्हणजे भाव खूप कमी राहते मग त्याचे एवढे पैसे होत नाही अन् त्याचं तो आपलं शेतकऱ्याजवळपासूनचा माल विकला सगळा मग त्यानं समजा व्यापाऱ्याला विकून टाकला का मग त्याचे भाव वाढते मग शेतकऱ्याला किंवा इतर कोणाला तो माल जेव्हा विकत घ्या लागते तर त्याचे मात्र खूप पैसे द्या लागते पण शेतकऱ्याला समजा पेरणीपासून तर कापणीपर्यंत नं घरी आणेपर्यंत किती खर्च लागते पण त्याचा तो खर्चही बरेचदा काय होते का निघत नाही कारण खर्च खूप जास्त होऊन जाते आणि त्याच्यापासून जे पैसे मिळतात ते काही जास्त मिळत नाही मग असे बरेच आव्हाने म्हणतो आपण द्याले अशा बऱ्याच अडचणी आपल्या इकडे असतील एवढंच नाही तर शेतकऱ्याला कसं आहे हाय का जास्त काही हवामानाचा अंदाज गिंदाज समजत नाही मग ते काही समजा टी वीवर किंवा रेडिओवर जे काही सांगतील तर आजकाल मोबाईलवरही सांगते म्हणा तर मग हे मोबाईलवर जे काही किंवा टी वीवर जे काही सांगते त्याच्यावरच आपण विश्वास ठेवतो मग कधी कधी काय होते तो चुकते म्हणजे आता समजा शेतकऱ्यानं कोणतं पीक ते समजा पेरलं गहू कांदा कापूस आणि ते जेव्हा घरी यायचा वेळ असतो अचानक तेव्हाच जर एकदम पाणी आलं समजा तर मग काय होतं का मग ते सगळं पीक वाया जाते एवढी मोठी त्यानं वर्षभर केलेली मेहनत एवढे मोठे वर्षभर त्यानं जे काही समजा त्याच्यात पैशे गुंतवले त्याचे जवळचे कधी एकतर पैसे नसतात तर व्याजा गिजानं आणूनही समजा ते करते अन् मग सगळे पैसे वाया जाते काहून का अचानकपणे यातला गहू खराब झाला कांदे खराब झाले त्याचे सोयाबीन खराब झालं तर मग काय होतं की ते सगळे त्याचे पैसेही वाया जाते त्याची ते मेहनतही वाया जाते अशा अडचणी त्याला राह्यते आणि बऱ्याच गोष्टी त्या काय होते हा समजा टेक् ते जे काही नवीन नवीन पद्धतीनं जे काही होऊन राहिलं समजा फवारणी मारण्याची मशीन किंवा गवत कापण्याची मशीन आणि वेगवेगवेगळ्या गोष्टी येऊन राहिल्या आजकाल मार्केटमध्ये टॅक्टर वगैरे वगैरे तर कसं आहे ह्याचं आहे की समजा शेतकऱ्याला काही जास्त माहिती राहत नाही ती एक अडचण आहे अन् आपल्या इथं जे राहते समजा बरेचदा सरकार काय करते का अशा लोकांसाठी मग प्रशिक्षण ठेवते का बा इले थोडंसं शेतीबद्दल द्या नॉलेजं आलं पाहिजे म्हणून थोडंसं प्रशिक्षण वगैरे ठेवते पण ते प्रशिक्षण कसं राहते ते शहराच्या ठिकाणी राहते बऱ्याचदा तर मग जे गावातले लहानलहान समजा छोटे शेतकरी आहेत म्हणजे ज्याच्याजवळ समजा एक्कर दोन एक्कर दोन तीन एक्कर वावर आहे ते एवढ्या मोठ्या प्रशिक्षणाला काही जात नाही कारण त्याच्याजवळ पहिलेच काही जास्त पैसे नसते तर त्याच्या शेतात काही कामं करायची असते म्हणून ते काही ते प्रशिक्षणाला जात नाही पण समजा जे मोठे शेतकरी आहे त्याले तेईलेच फक्त मग ह्या प्रशिक्षणाचा वगैरे फायदा होते नाही तर गावातले जे छोटे छोटे आपले गरीब कास्तकार राहते त्याइलेबी याचा जास्त फायदा होत नाही